हॅलो हां सर काय चाललं आहे सध्या काय काय नाही काय नाही सध्या नवीन डाईट प्लॅन करायचं म्हणते आहे तर वेट लॉस वेट लॉससाठी

प्लॅन भरपूर आहेत पण प्रत्यक्षात अजून तर काही वर्क केलं नाही नाही आता ठरवले की उठून रोज मॉर्निंग वॉकसाठी जायचं थोडंफार एक अर्धा एक तास का होईना एक्सरसाईज करायची आणि हो आणि जरा आहारात पण थोडेसे बदल करणं गरजेचं आहे असं मला वाटत आहे हं हां बरोबर सांगा बरं हां हां हां बरं हां हां

हं एक्सरसाइजमध्ये मी काय म्हणते एक्सरसाइजमध्ये जास्त महत्त्वाची कोणती वाटत आहे तुम्हाला की त्याने जरा पटकन वेट लॉस होईल आपलं हं घरच्या घरी बरं बरं बरं बरं

म्हणजे आपल्याला झेपेल असं हां बरं बरं बरं हं हं

हां म्हणजे वेट लॉस प्लस स्ट्राँग पण राहता येईल वाटणार नाही

हं हां बरोबर कारण नोकरी करत आहे त्यामुळं डब्यात चपाती रोज डब्याला असते त्यामुळं

बरोबर हां हां हां चपाचीपेक्षा भाकरी योग्य आहे हां हां

हां बरोबर बरोबर हां आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की नोकरी आहे आमची आणि जास्त मग ते एका जागेवर बसून जास्त काम होतं आणि त्यामुळं खरंतर वेटचा प्रॉब्लेम वाढलेला आहे की वेट लॉस करायची गरज वाटते मला हां बरोबर एक शेड्युल ठरलं पाहिजे हां तरीसुदा माझी एक मैत्रीण आहे तिचा कोणता डाएटचा प्लॅन वगैरे असेल तर मी तो नक्कीच फॉलो करते आणि तुम्हालाही सांगेन मग हां चालेल चालेल ठीक आहे ठेवते हां ठेवते